हॅलो वीज महावितरण मी आत्ताच तुमच्या शहरामध्ये नवीनच राह्यला आले आहे तर मला माझे वीज बिलाचे अप संपर्क तपशील अपडेट करायचे आहेत जसं की पत्ता फोन नंबर ईमेल आय डी तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं तर तुम्ही ती माहिती अपडेट करू शकाल का माझा फोन नंबर आहे तीन सात पाच चार नऊ चार सहा आठ दोन पाच माझा पत्ता आहे ए बी सी बिल्डिंग न्यू कर्वे रोड महात्मा गांधी नगर ट्विंकललँड वेस्ट आणि ईमेल आहे ए बी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुम्ही ही माहिती अपडेट करू शकाल का आणि मला त्याचं कन्फर्मेशन कधीपर्यंत मिळू शकेल